शेतकरी प्राण्याच्या कचऱ्याचा वापर शेतीमध्ये करतात त्याच्यापासून ते एक नैसर्गिक खत तयार करतात त्यांचे खालील उरलेला चारा असेल किंवा त्यांची विष्ठा असेल ह्यांच्यापासून शेतकरी ते एका ठिकाणी जमा करून त्याचा एक खत बनवतात आणि ते खत आपल्या शेतीमध्ये उपयोगाला आणतात त्या खतापासून झालेली शेती ही चांगल्या प्रकारे व खत असते ती एक नैसर्गिक आणि सेंद्रीय खत असतो त्यामुळे शेतीमध्ये व कुठल्याही प्राणी रासायनिक रसायन वापरली जात नाहीत म्हणून पीक उगवते तेही उत्कृष्ट आणि चांगले दर्जाचे असते अशा प्रकारे कंपोस्ट खत म्हणून शेतकरी त्या प्राण्याच्या कचऱ्याचा वापर करतो